लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात खेळाचे खूप महत्त्व आहे खेळामुळे माणूस तंदुरुस्त राहतो नेहमी हसत राहतो खेळामुळे माणसाचे आयुष्य वाढलेले वाढते व खेळ हे आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान आहे खेळामुळे माणूस प्रत्येक आजारापासून दूर राहू शकतो खेळामुळे चांगला व्यायाम होतो खेळामुळे बौद्धिक क्षमता वाढते व खेळ खेळामुळे विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी आहे असे मला वाटते